माझी जी खेळातली सगळ्यात आवडती आठवण म्हणजे जेव्हा मी दहावीत होतो त्यावेळची आहे तेव्हा सगळेजण घरात बसून होते त्यावेळेला मी आणि माझा एक मित्र अभिषेक आरपळे दोघंही सकाळी रनिंगला जात होतो कधी पोलिसांपासून लपलपत खरंतर आमच्या इथं घराजवळच एक गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये आम्ही रनिंगला जात होतो सकाळी रनिंग करून त्यानंतर थोडा वेळ शरीराचा व्यायाम करून त्यानंतर आम्ही तिथनं पुढं दोघंजण कुस्तीची प्रॅक्टिस करायचो अजूनही कुस्तीचं वेड आहे तर तेव्हा दहावीत असताना आम्ही दोघं एकमेकासोबत कुस्ती खेळायचो अगदी जीवाच्या एकांताने एकमेकाला हरवायच्या ह्याच्यात की मी जिंकेन का तो जिंकेल असं जीवाच्या एकांताने खेळायचं तर ती माझी खेळाची खूप जुनी आठवण म्हणू शकता किंवा खूप एक माझ्या माइंडवर घर केलेली एक आठवण आहे खेळाची